मला असा अनुभव आला की म्हणजे गेल्या वर्षी माझ्या बहिणीचे जे ल माझ्या बहिणीचे लग्न होते आणि माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये माझ्या प माझ्या म्हणजे माझ्या वडिलांचे आणि माझ्या मावशीचे भांडण झाले होते असेच काही त्यांना गैरसमज झाल्यामुळे त्यांचे भांडण झाले म्हणजे काही गैरसमज झाल्यामुळे म्हणजे असे एखादी गोष्ट होती की माझे मावसा म्हणत होते की माझ्या मावशीला आपण परवाच्या दिवशी घरी जाऊ आणि माझ्या पप्पांना ऐकू गेलं की आपण आजच घरी जाऊ तर माझी मा आ माझे पप्पा असे म्हणत होते म्हणजे की तुम्ही आजच का घरी जाता की तुम्ही आता दोन तीन दिवसानं जा ना तर माझी मावशी म्हणत होती हो आम्ही असंच म्हणत आहे पण माझ्या पप्पांना ऐकू गेलं होतं की की आजच म्हणजे माझ्या मावसांनी असं म्हटलं की आपण आजच घरी जाऊ तर माझे पप्पा याच विषयांवर त्यांच्यासोबत बोलत बसले तर त्यांच्या दोन तीन गोष्टी अश्या झाल्या की म्हणजे ते भांडणाच्या आणि मग त्यांना गैरसमज झाला तर मला असं अनुभवलं त्याच्यामधून की गैरसमजामुळे नाती तुटू शकतात आणि नाती जुळू पण शकतात पण जास्त करून गैरसमजामुळे नाती तुटूच शकतात आणि नंतर मग मी त्यांना सांगितले की असं होते तसं होते आणि मग त्यांचा गैरसमज दूर झाला